मी गौरी बोलत आहे मला वर्धा जिल्ह्यामधील कोणते सण साजरे होतात हे सांगू शकाल का दसरा वगैरे कसा राहतो तुमच्याकडे ग गणपती बसला होता का मला माहीत झालेलं मला वर्ध्यामध्ये यायचं होतं तर मला यायला किती रुपये लागेल हो का मी कधी येऊ

किती वाजता येऊ नऊ दहा वा नवरात्री कशी चालू आहे नवरात्रीमध्ये नवदुर्गा साड्या घालतात ना त्या कशा तुम्हाला माहिती येतं कशा कोणत्या प्रकारे घालतात म्हणून

चा हो का ठीक आहे मी उद्या येते भेटायला ठीक आहे